हां ओला कॅब सर्विस ना आम्हाला एक कॅब बुक करायची होती आम्ही ॲपमधून केलेलं आहे ते आम्ही आठ तासाची सर्विस घेतली होती आठ तास ऐंशी किलोमीटरसाठीची हा तर आम्हाला ॲक्च्युली चारजणं आहेत आणि सिंहगड किल्ला आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जायचं आहे चारजणंच आहेत शुक्रवारी वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस हो बरोबर तीस तारीख आहे आणि सकाळी साडेआठ वाजता पिकअप आहे आणि सगळी पिकअप जी आहेत ती कोथरूडमधून आहेत हां नाही एकाच ठिकाणाहून आहेत आणि मग त्याच्यानंतर सिंहगड किल्ल्यावर जायचं आहे आणि तिथून खाली उतरल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्ये असं फिरायचं आहे हो हो मग ह्याच्यासाठी आम्हाला काही परत वेगळा ओ टी पी येईल का किंवा बुकिंग कन्फर्मेशन कॅब नंबर वगैरे ते डिटेल्स आधी मिळतील का आम्हाला हां ठीक आहे मेसेज येऊन जाईल ना ओके ओके थँक्यू